नमस्कार माझं नाव अथर्व देशमुख मला एक ऑटोरिक्षा बुक करायची आहे ओला या ॲपवरून तुमच्या आणि मला मुंबई येथील सांताक्रूझ येथील वाकोला या जागेवरून दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय जे आहे त्या जवळ असलेल्या रेल्वेस्टेशन इथून इथपर्यंत जायचे आहे आणि त्यासाठी ही ऑटोरिक्षा बुक करायची आहे तर मी वाकोला येथील सिग्नलजवळ थांबलेलो आहे तर तिथपर्यंत रिक्षावाला आला तर बरं होईल आणि मी सिग्नलच्या बाजूला उभा आहे म्हणजे सिग्नल क्रॉस करायची रिक्षावाल्याला गरज नाही तर रिक्षावाला कधी येईल याबद्दल सांगताल आणि लवकरात लवकर मला जायचे आहे त्यामुळे ऑटोरिक्षानी लवकर आले तर बरं होईल आणि तुमच्या ॲपवर जे चार्जेस आहेत ते चार्जेस मी ऑनलाइनच भरणार आहे फोनपेवरून तर मी तिथं थांबलेलो आहे आणि रिक्षावाल्यानी लवकरात लवकर यावे अशी अपेक्षा आहे कारण मला दादर येथील रेल्वेस्टेशनहून पुढे दूरच्या प्रवासाला जायचे आहे बेंगलोर येथे आणि ती ट्रेन पुढच्या पाऊण तासातच आहे त्यामुळे आर्ध्या तासात माला सांताक्रूझहून दादरला पोहोचायचे आहे त्या हिशोबानी रिक्षा लवकर यायला हवी आणि रिक्षाने लवकर यावे असं मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद मी इथं थांबलेलो आहे वाकोला येथे सांताक्रूझ येथील